शहरी शाळांमध्ये खूप फरक असते व ग्रामीण भागांमध्ये खूप फरक असते शहरी शाळामध्ये स्वच्छतेला स्वच्छता खूप बघते व ग्रामीण भागांमध्ये स्वच्छतेकडे एवढं लक्ष देत नाही शहरी का शहरी भागामध्ये टीचर स्टाफ खूप असल्याने ती शाळा खूप स्ट्रिक्ट असते आणि ग्रामीण भागातील शाळामध्ये स टीचर्स आणि स्टाफ्स कमी असल्यामुळे एवढी स्ट्रिक्ट नसते श गा ग्रामीण भागामध्ये ग्राउंड खू खेळण्यासाठी ग्राउंड खूप मोठे मोठे असतात पण पण शहरी भागांमध्ये खेळण्यासाठी ग्राउंडची व्यवस्था नसते पण साहित्यांची खूप व्यवस्था असते तिथं अ तिथं अनेक अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवलं जाते पण ग्रामीण भागामध्ये जास्त लक्ष नाही देत मुलांवर दुर्लक्ष केलं जाते